हॅलो हो हो हो मोदक भेटेल तुम्हाला पुरणपोळी मच्छी फ्राय मच्छी कढी आहे परत ते आंबोळी असते घावने इडली

हां चालेल तुम्ही कधी याल पण हां चालेल हां तुम्ही कधी याल ते सांगा मग मी तुम्हाला फिरवते तसं इकडे खवणा बीचला पण तिकडे आहे एक रेस्टॉरंट परत मामाचं गाव आहे आणि पिंगुळी ड्रीमलँड वगैरे आहे तिकडे पण भेटतील तुम्हाला आं मामाच्या गावाला पण तिकडे चुलीवरती जेवण वगैरे करतात तिकडे चांगलं भेटेल तुम्हाला अजून आहे एक पिंगुळी कुडाळमध्ये आहेत काय काय हां वेंग वेंगुर्ल्यामध्ये पण आहे तिकडे बीच पण आहे आणि एक गजाली हॉटेल पण आहे

हो मच्छी फ्राय वगैरे भेटतात चिकन पण असतं हां तिथे भेटतील तुम्हाला हो भेटतील हां हां चालेल हां चालेल